खेळ लोकांना एकत्र आणण्याचं मोठं साधन आढे गावात मोकळ्या मैदानावर सगळे वयाचे लोकं एकत्रात येऊन क्रिकेट कबड्डी खो खो वगैरे यातून एकमेकाशी मैत्री होते मनमोकळं बोलणे होतं सांगात खेळताना एकमेकाची मदत करावी लागते तेंव्हा सहकार सहकार्य होतं आणि मैत्र्री वाढते प्रत्येक खेळाडूचं काम येगयेगळं असलं तरी सगळ्यांनी मिळवणं जिंकावं लागतं त्यामुळे आपण या भावना वाढतात या एखाद्याची चूक झाली तर इतर खेळाडू त्याला मदत करतात आदर देतात त्यामुळे आत्मविश्वास वाढतो खेळामुळे गावात ये एकाचे वातावरण तयार होते वाद संवाद वाजूला राहतात आणि सगळे एकजुट्टीने राहतात म्हणूनच खेळणे हे तर मनोरंजन नाही तर सामाजिक एकताची माध्यम आहेत